हां मला ॲडमिशन घ्यायची तुमच्या शाळेत माझ्या नातवासाठी तर त्याच्यासाठी आलो आहे मग ते काय काय करायला लागेल ते आता काय तुमच्याकडं हे काय आहेत ॲडमिशन घेण्यासाठी काय करायला लागेल सहा वर्षं हो पहिलीलाच हां ओके त्याचं का त्याचं का वडिलांचं का आई वडिलांचं काय आधार कार्ड कोणाचं लागेल नसेल तर नाही त्याचं नाही आहे ना अजून काढायचं आहे आधार लहान असल्यामुळं काढले नाही बरं ओके जात कशाला पाहिजे तुम्हाला

हो पण कशासाठी जात कशासाठी फॉर्ममध्ये व कशासाठी लागते आता तू नाही बरोबर आहे पण पूर्ण नाव पूर्ण नाव वय वगैरे सगळं येईल पण जातीचं तुमचं आता आपण म्हणतो की जात नको आपली आता हिंदूंमध्ये सगळं तर आता त्याच्यामुळंच सगळं जाती वर्ण अमूक तमूक हे नष्ट व्हायला पाहिजे आणि सर्वजण समान असं आपणच म्हणतो आहे सगळे सुशिक्षित वर्ग आणि सुसंस्कृत असलेले स्पेशली सुशिक्षित असून सुसंस्कृत नसलेली पण बरीच आहेत पण तरीही तर मग ते तर मग तर नको असताना का तुम्ही आमच्यावरती असं हे हे करता दबाव आणता की लिहा म्हणून

हो ओके नाही म्हणजे असं आहे का की काही जातीतल्या काही जातीतल्या लोकांना घ्यायचं काही लहान घ्यायचं नाहीअसं असेल तर मग म्हणजे काय वेळेला काय होतं की आता अलीकडं श शहरामध्ये काही अपार्टमेंटमध्ये अमूक धर्माचा अमूक जातीचा असेल तर

नाही मग मला तेच वाटत आहे की ते बरोबर आहे तुम्ही म्हणतात तुमच्या नियमानं पण तुम्ही असं काही ज्यांनी सरकारकडं म्हणजे तुम्ही एक आमचे प्रतिनिधी म्हणून सरकारला असं कळवू शकता का की काही लोकांनी याच्याबद्दल ऑब्जेक्शन घेतलेलं आहे की बाबा हे जात वगैरे नको तुम्ही जात धर्म हे कशाला विचारता कारण ते लिहिलं तर तुम्ही तुमचे शिक्षण खात्याला एखादं पत्र लिहा हां ठीक आहे ओके ओके ओके ओके धन्यवाद